आधीच्या काळात फोन सुद्धा एवढे लेटेस्ट नव्हते सो त्यामध्ये आपण फोटो काढायचो ते आठवणींसाठी नंतर जाऊन ती आठवण काढून तो फोटो बघून तो क्षण आठवण्यासाठी आणि त्या फोटोंची आपण खूप कमी वेळा हार्ड कॉपी काढून ठेवायचो का तर एक आठवण आपल्याजवळ राहावी त्यावेळच्या त्या फोटोजना कलेची प्लस भावनेची जोड होती अशा या आठवणी साठवून ठेवण्यासाठी आपण कुठेही गेलो की एक फोटो काढायचो आणि नंतर त्याची हार्ड कॉपी काढून आपल्याजवळ ठेवायचो कारण का तर आयुष्यभर ती आठवण आपल्यासोबत राहावी म्हणून पण आजकाल म्हटलं तर फोटो काढणे ही एक कला एक पॅशन झालेली आहे आजकाल कोणताही सण असू दे काहीही असू दे की बाबा फोटो तर काढलेच पाहिजे कोणताही सण असला की एखादी मुलगी झाली तयार की फोटोग्राफरला बोलवून ते फोटो काढलेच पाहिजे आजकाल त्याचा भावनेशी आजकाल संबंध न राहिलेला नसून त्याचा संबंध पॅशनशी झालेला आहे आधीच्या काळात ती आठवण जपून ठेवण्यासाठी आपण तो फोटो काढून त्याची हॉड कॉफी घेऊन आपल्याजवळ ठेवायचो त्या फोटोला बघितल्यावर आजही त्या काळचे कष्ट आणि त्या काळची ती भावना आहे ती स्पष्ट दिसून येते पण आजकाल मात्र फोन सुद्धा खूप लेटेस्ट आहेत कोणताही सण आला की तयार झालं की फोटो जर काढलेच पाहि पाहिजेत त्या फोनमध्ये आपण फोटो खूप सारे काढतो नंतर त्या फोनमधल्या हार्ड कॉपीज न कढता आपण वेगळा फोटोग्राफर बोलवून त्याच्याकडून फोटो काढून ते फोटो आपल्याजवळ ठेवतो कोणताही सण असला की प्रत्येकजण आपले फोटो काढत असतो वेगवेगळ्या लोकेशनला जाऊन वेगवेगळे फोटोशूट करत असतो थीम फोटोशूट करत असतो तर आजकाल हे फोटोज काढणे म्हणजे एक पॅशन झालेली आहे सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी आपल्याला ॲक्टर या ॲक्टिंगच्या दुनियामध्ये करियर घडवण्यासाठी हे फोटो काढले जातात वेगवेगळ्या सणांमध्ये गणपतीमध्ये दिवाळीमध्ये शिमग्यामध्ये किंवा अनेक असतील त्या त्या वेळी त्या त्या प्रकारचा लूक करून त्या त्या प्रकारची वेशभूषा करून आपण फोटो काढतो फोटोग्राफरला बोलवून हे फोटो काढले जातात अनेक स्टुडिओज आजकाल उपलब्ध आहेत